कबड्डी खेळ हा गाव स्तरावर खेळला जायचा पण आता त्याला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी प्राप्त झालीआहे या यामध्ये विविध चॅम्पियनशिप्स तसेच लीग ऑर्गनाइज केले जातात कबड्डी खेळामध्ये दोन गट असतात प्रत्येक गटात सात खेळाडू असतो आणि ही प्रत्येक गट हा डिफेंडर तसेच रेडरचं काम करतं यामध्ये विविध खेळाडू नावाजले आहे कबड्डी खेळामध्ये आता आपण बघितलं आहे की अनुप शर्मा अ अनूप कुमार यांचं नाव खूप नावाजलेलं आहे या कबड्डी खेळात रेडर हा सीमा रेषा पार करून दुसऱ्या टीमवर दुसऱ्या टीमच्या खेळाडूला बाद करण्यासाठी जातो आणि एका श्वासात कबड्डी कबड्डी बोलत त्याला त्या खेळाडूला बाद करून दुसऱ्या त्याच्या स्वतःच्या गटात परत यावं लागतं जर त्याने तसं नाही केलं तर तो आऊट होतो आणि जर त्याने तसं केलं तर दुसऱ्या टीमचा खेळाडू हा बाद होतो या